शुभंकर सर नमस्कार मला थोडी माहिती हवी होती रेल्वे प्रवासाच्या आरक्षणाबाबत मी रत्नागिरीवरून वाराणसीला जाणार आहे आणि त्याकरिता मला रेल्वे प्रवासाचे आरक्षण करायचे आहे

आणि यासाठी माझ्याजवळ एक प्रस्ताव कोड आहे परंतु तो रे रेल्वेचा आरक्षण करताना कसा वापरायचा याबद्दल मला माहीत नाही म्हणजेच या सगळ्या प्रवासाच्या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्याबद्दल मला खात्री नाही आहे तुम्हाला सगळं तंत्रज्ञानाबद्दल माहीत असल्यामुळे मला तुमच्या मदतीची गरज आहे तर तुम्ही मला या सगळ्या प्रस्तावाच्या ज्या अटी अणि शर्ती आहेत त्यांच्याबद्दल माहिती सांगाल का हो मला नोहेंबरमध्ये रत्नागिरीतून वाराणसीपर्यंत प्रवास करायचा आहे हो त्याकरिता मी मुंबईमध्ये ट्रेन बदलूही शकेन हां आरक्षणासाठी हा प्रस्ताव कोड वापरायचा आहे ज्यामुळे मला या तिकिटामध्ये काही प्रमाणात सवलत मिळणार आहे पण या सवलतीच्या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या मला कळलेल्या नाहीत हो पंधरा दिवसाच्या आत तो कोड वापरायचा असं सांगितलेलं आहे आणि त्यावरती पंधरा टक्के सवलत मिळेल जर हे रेल्वे आरक्षण आपण कॅन्सल केलं

म्हणजे हा प्रस्ताव कोड वापरल्यानंतर त्याच्यात कमी होईल

चालेल मला ह्या सगळ्या अटी आणि शर्तीबाबत माहिती दिलीत याबद्दल धन्यवाद हो याप्रमाणे पूर्व नियोजित जे आहे तिकीट तेच करण्याचा मी प्रयत्न करेन हां पंधरा दिवसात तो मी कोड वापरेन

धन्यवाद